शेतकऱ्यांचं मी शहरात राहत असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज कसं दिलं जातं कर्जमाफी कशी होते त्यांना काय कर्जमुक्तीबद्दल काय त्यांना अटी पाळाव्या लागतात आणि त्या ह्याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होतो

मला शहरात शहरं बँकिंग असल्यामुळे शहरातील बँकिंग सेवा असल्यामुळे मला ह्या गोष्टी अज्ञातच आहे काही मीडियावर वाचल्यानंतर ते थोडं नुसतं त्याबद्दल माहीत माहिती एवढीच कळते शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं कर्जमाफी दिल्या जाते हे माहिती कळ सरसकट पण बाकी काय त्यांचा कसा हा ही प्रोसेस आहे याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही आणि कुठले निकष लावले जातात हे पण मला माहिती नाही